दारू सिगरेट तंबाकू हे मादक पदार्थ वापरल्याने शरीराची हानी होऊ शकते जेणेकरून चांगला खेळाडू चांगला खेळाडूसुद्धा त्याचो यश नाही मिळवू शकत म्हणून आपण मादक पदार्थ वापरणं खूप कमी केलं पाहिजे आणि ड्रक्स आणि दारू हि गोष्ट आपल्यासाठी खूप जास्त हानिकारक आहे ते आपल्या बॉडीमध्ये गेलं तर ते आपल्या बॉडीला पूर्ण बेकार करून टाकते आणि तंबाकू तर आपल्या तोंडाचं पूर्ण नाईस म्हणजे नायनाट करू टाकते तंबाकू तर बिलकुल नाही वापरायला पाहिजे आणि ते खेळाडूंना तर बिलकुलच नाही वापरायला पाहिजे आपन जर आ मादक पदार्थ सगळ्यात जास्त टाळल्या त गेल्या पाहिजे जे क जे काही स्पोर्ट्समॅन आहेत त्यांनी तर पहिले ता मादक पदार्थ टाळले पाहिजे त्यानंतर आपन बात सगळ्यात चांगलं प्रोटीन शेक वगैरे घेतला पाहिजे स्पोर्ट्स जे क्रीडा क्षेत्रातले लोकं आहेत त्यांनी स प्रोटीन शेक घेतला पाहिजे अजून फ्रूट्स खाल्ले पाहिजे खूप जास्तीत जास्त त्यानंतर ग्रीन व्हेजिटेबल्स खाल्ले पाहिजे जेणेकरून आपली बॉडी तंदुरुस्त राहते आपली हेल्त चांगली राहते आणि जर आपली हेल्थ चांगली राहली तरच आपण चांगल्यात चांगले स्पोर्ट्स खेळू शकतो जास्त आपण हायजीन राहू शकतो आपली बॉडी आपल्याला खेळायसाठी खूप साथ देतात जेव्हा आपण आपली बॉडी तंदुरुस्त राहील तेव्हाच आपली बॉडी साथ देईल खेळायला अजून स्पोर्ट्स खेळणे पण ह आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे स्पोर्ट्स ती एक एक्झसाईज आहे आणि ती एक्झरसाईजसुद्धा आपल्या बॉडीला रेस्ट देते खूप खूप छान गोष्ट आहे स्पोर्ट्स खेळणे वगेरे